आता आमच्या गावात नदी असल्यामुळे मासे पकडायचे तर आम्हाले काही हेच आहे आम्ही तर नदीवरच असतो रात्रंदिवस मासा धराले माझे आजोबा जातात लहानपु माझे आजोबा जातात मासा धराले तर लहान होतो आम्ही त्या वेळेस आम्ही पण जात जाऊ चड्डी घालून मासा धरायला आजोबा जसे पकडायचे तसेच आम्ही पकडत जावं मासा पकडायचे भलं एक तंत्र आहे जसे आपलं जाळं आहे माशा धरायचं आणि हातानं पण पकडू शकते आणि आम्ही लहानलहान होतो तेव्हा ते एक फडकं घेऊन असं इकून तिकून धरून असं ओढलं की त्याच्यात पण माशा धरल्या जातात आणि अजून जास्त जर पाणी अशीन खोल पाणी त्याच्यात पण पकडल्या जाते की बुडी मारून अशी खाली जाऊन नदी आता आम्ही नदीतले आहो तर आम्हाला माहिती आहे ते कसेकसे मासे धरायचे हात तसे लै प्रकारात मासे धरायचे आणि आमच्या वडीलधाऱ्या म्हणजे बाबा माझ्या बाबासोबत मासा धरायचे आबासंगं मासा धरायचे